नमस्कार सर सर आपे या आप आम्ही आपण एकलव्य पब्लिक हायस्कूलमधून बोलू राहिले सर प्रिन्सिपल साहेब हां सर सर मी वैभव सोनटके बोलून राहिलो आणि माझी सर दोन मुलं आहे तर मला तुमच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये के जी वनसाठी आणि के जी टू दुसरीसाठी नाही का मला मुलांची एडमिशन करायची होती अच्छा सर सर त्याची तर फी किती राहील सर मग एडमिशनची हो सर पण पुन्हा आणि त्यांचं येण्या जाण्याचा कसा वगैरे व्यवस्था वगैरे त्याच्यातच ॲकजस्ट होईल का का आपल्याला ब द्यावं लागेल आणि सर खाण्यापिण्याचा वगैरे समजा आणि त्यांना बाथरूम वगैरे काही असे टॉयले लागले तर त्याची पण व्यवस्था असेल का सर अच्छा आणि सर त्यांचं टायमिंग वगैरे सेम राहील का काही वेगवेगळं राहील त्यांचं टायमिंग हां सर हां आणि मला हा समजलं सर पण आणि त्यांचं डाकुमेंटेशन त्यांचे का कागदपत्रं जमा करावं लागेल त्याच्याबद्दल थोडी माहिती दिल्या असतं तर मी मी आलो असतो सर आणि सर ते कपडे वगैरे जे जे आहेत तुमच्या पब्लिक हायस्कूलचे तर आम्हालाच विकत घ्यावं लागेल का तुमच्या क इकडूनच मिळेल बरं सर मग मी उद्याला येऊन जातो सर दोन्ही मुलांना घेऊन बरं ठीक आहे सर ओके सर थँक्यू सर धन्यवाद